उत्तर भारत आणि दक्षिण भारताची जर मुख्य सांस्कृतिक फरक जर आपल्याला सांगायचे असतील तर उत्तर भारत हा थंड हवेचे ठिकाण असते आणि दक्षिण हा थोडंसं दमट हवामानाचं ठिकाण आहे आणि उत्तर भारतात जी भाषा आहे ती वेगळी भाषा आहे आणि दक्षिण भारतात जी भाषा आहे ती पण वेगळी आहे आणि दोघांचेही खाद्यपदार्थ जे वेगवेगळे आहेत कारण दक्षिणमध्ये मच्छीभात खातात तर वरच्या भागात वेगवेगळे खाद्यपदार्थ खातात तांदळाची वगैरे भाकरी वगैरे खातात आणि पोशाख देखील वेगवेगळं आहे कारण दक्षिणमध्ये लुंगी नेसतात तर इकडे पॅन्ट शर्ट वगैरे घालतात आणि हवामान देखील उत् उत्तर भारतात जे आहे ते थंड आहे पोषक आहे आणि दक्षिण भारतात मात्र दमट वातावरण आहे आणि विशेष म्हणजे राजकारण देखील तशाच प्रकारचा आहे राजकारण जर सांगायचं असेल तर राजकारणात वेगवेगळे लोक आहेत आणि साक्षरता जी आहे साक्षरता ही ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात उत्तर भारतात नाही आहे पण दक्षिण भारतात मात्र चांगली आहे आणि जे भूगोल म्हणलं तर भूगोलाची जर व्याख्या जर करायची असेल तर त्यांचा जे आहे राहणीमान म्हणा किंवा तेथील वातावरण म्हणा हे सगळं दोन्ही पण वेगवेगळं आहेत आणि ज्या व्यावसायिक संधी म्हटलं तर दोन्हीकडे पण चांगल्या संधी आहेत उत्तर भारतातही चांगली संधी आहे कारण तिथल्या स्किलनुसार तिकडे संधी आहे आणि दक्षिण भारतानुसार दक्षिण भारतात इकडल्या स्किलनुसार संधी आहे असे उत्तर भारत आणि दक्षिण भारतातील आपल्याला फरक सांगता येतील